हॅलो हॅलो

हो कोण बोलत आहे हां हां

हो हो कळलं कळलं का हा बोला ताई काय झालं

काय काय अज होत आहे अजून तुम्ही जरा श शा शांत व्हा शांत व्हा मला नीट सांगा काय झालं आहे कधीपासून दुखत आहे उलटी झाली आहे का काही आणि मग कडू उलटी झाली का आणि मग आता छात मग खाता का खाल्लं नाही खाताना उलटीसारखं वाटत होतं का लूज मोशन्स वगैरे काही झाले आहेत का तुम्ही येऊ शकाल का घ्यायला कोणी आहे का घरी नाही पण मग घरी कोणी आहे का माझ्याकडे इथे कोणी नाही आहे तर असं करूया आपण की तुम्ही आत्ता थंड दूध प्या आणि मग दुकान बंद झालं किंवा मी येते घेऊन ना गोळ्या वेळ एक आत्ता किती एक एक दोन तासांनी येईन आणि काही तरी थंड जे घरी असेल ते प्या पण थंड थंड दूध प्या आणि फ्रीजमधलंच प्या आणि घरी तुमच्याकडे के केळं आहे का केळं हां मग ते खा ते करा तेवढं मी आली घेऊन तेवढ्यात हां चिंता करू नका आणि काय लागलं तर परत फोन करा हो हो येईन मी ठीक आहे बाय